हां बोला हो हो मॅडम चौधरी साडी सेंटरलाच कॉल लागलेला आहे आपण कोण अच्छा हां बोला मॅडम काय होतं अच्छा अच्छा हो मिळेल नं मॅडम पण तुम्हाला कोणत्या प्रकारची नऊवारी पाहिजे पैठणमधून पाहिजे का साध्यामधून पाहिजे अच्छा अच्छा साध्यामधे पाहिजे अच्छा तर आमच्याकडे साध्यामधे तीन भाव उपलब्ध आहेत जे होलसेलमदे विकल्या जाते एक तीनशे रुपयाला आहे एक पाचशे रुपयाला आहे आणि एक सातशे रुपयालाए तीनशेवाली तुम्ही जर तुम्हाला दुकान टाकायचं असेल तर तीनशेवाली तुम्ही पाचशेला विकू शकता म्हणजे प्रत्येक साडीवर ते अच्छा अच्छा ओके ओके ओके ओके ठीक आहे मॅडम तर मग आमच्याइकडे हे तीन भाव आहेत साध्या साडींचे आणि पैठणीचे आठशे आठशे रुपयापासून तर दोन हजारापर्यंत पैठणीचे भाव आहेत त्याच्यातून मग कमी जास्त भावानुसार होईल चांगली आणि हलक्या कपड्याची तर त्याच्यामधून पाचशेवाली साडी का आता तुम्ही जर अच्छा हो मॅडम बरोबर आहे पण आम्हाला काय उरत नाही ते साड्यांवर अच्छा अच्छा ओके मॅडम बरं बरं ठीक आहे मॅडम तर आपण कसं बरं बरं ठीक आहे चालते मॅडम तर आपण एक काम करू मोबाईलवर बोलता येणार आहे तुम्ही माझ्या शॉपला या उद्याला जेणेकरून मी तुम्हाला जे नऊवारी साडी आहे ते दाखवील आणि त्याच्यानुसार तुम्ही चूज करा मग नंतर भाव ठरवू आपण हो चालते आमचं आहे भगतसिंग चौक मुंबई ठीक आहे ठीक आहे मला कॉल आ ओके ओके हो हो चालते ओक ओके मॅडम